हॅलो हां बोला हो हो फुलाची दुकान आहे बोला मॅडम हो हो आमच्याकडे सर्व प्रकारची फुलं मिळतील तर तुम्हाला कोणकोणती फुलं हवे आहेत मग मला सांगा तुम्ही की तुम्हाला फक्त पूजेकरताच पाहिजे की सजवायलाही पाहिजे बघा हो हो तर बघा आमच्याकडे गुलाबाचे फुलं आहेत कमळाचे आहेत जास्मिन आहे सूर्यफूल आहे डेझीचे आहेत चंपा आहे आणि जर तुमी सजवायला म्हणत आहे तर लॅवेंडरची आहे बल्सामची आहे अंबाडीचे फुलं आहेत झेंडूचे फुलं रातराणीचे फुलं मोगरा आहे आणि असे भरपूर सारे म्हणजे सर्व प्रकारचे फुलं तुम्हाला इथे मिळतील आमच्याकडे अच्छा तर तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये पाहिजे ते दोन किलो अच्छा दोन किलो फुलं आणि दोन किलो पाकळया तर पाकळया आमच्या इकडे वीस रूपये किलोच्या हिशोबाने मिळेल तुम्हाला आणि फुलं जे आहे ते पंचवीस रूपये किलोच्या हिशोबाने मिळेल हो हो आम्ही घरीही डिलिवर्ड करतो तर तुम्हाला हारही हवे असतील ना त्यासाठी हां तर हार तुम्हाला कोणत्या फुलाचे हवे आहेत हालं हार तर ठीक आहेत तर एक काम करतो मी हार इथे तयार करतो शंभरच्या एक हार आहे आमच्याकडे आणि शंभर आणि त्याच्यावरचे तुम्हाला चालेल ना हो हो डेकोरेशनसाठी आम्ही व्यक्ती देतो तो काय त्या ज्याची ते चार्जेस होतील ते तुम्ही त्यांना पे करुन द्याल नंतर ठीक आहे तर मी तुम्ही मला पत्ता माझ्या वॉट्सअपवर पाठवून द्या आणि मी मुलासोबत तुम्हाला सर्व सामान डिलिवर्ड करतो

आणि हाराचे एकशे नव्वद रूपये तुम्हाला पूर्ण होतील आणि जर ते व्यक्ती म्हणतात तुम्ही डेकोरेशनसाठी तर त्याचे चार्जेस तेच सांगतील तुमाला ठीक आहे तर तुम्ही मला पत्ता पाठवून द्या मी डिलिवर्ड करतो तिथे धन्यवाद मॅडम